सकाळी पाच वाजता आम्ही सगळे मित्र एकत्रित गोळा होतो मग तिथून आम्ही सगळेजण रनिंग करायला जातो तिथून रनिंग करायला गेल्यावर तिकडून वापस आल्यावर एका ठिकाणी व्यायाम पण करतो तो व्यायाम करून झाल्यावर आम्हाला खू रिलॅक्स वाटते आणि सकाळचे वातावरण खूप शांत असतात ते शांत वातावरणात मस्त थंडी पण असतात त्या वातावरणात व रनिंगला जायची मजाच खूप वेगळी आहे त्या मजेत आम्ही रोज सकाळी रनिंगला जातो ते सग आमचे सगळे मित्र आम्ही रोज रनिंगला जात असतो त्यामुळे आम्ही सगडे बॉडी सुद्धा फिट असतात त्या बॉडीमुळे बॉडी फिट असली की आपण पण फिट आपली तब्येत पण तंदुरुस्त असतात सकाळचे वातावरण खूप हे असतात तिथे गुलाबी मोकळी हवा मस्त इकडे आम्ही जंगलाकडे फिरायला जातो इकडं व्यायाम व्यायामगीत झाला ते आम्ही घराकडे येतो घरी आलो घराकडं यायच्या पहिली आम्ही तिकडं लिंबाच्या काड्या तोडून त्यांनी दात सुद्धा घासतो हे आपले तिकडं खेळ सुद्धा खेळतो हॉकी फुटबॉल कबड्डी असे वेगवेगळे खेळ सुद्धा खेळतो ते खेळ खेळायला आम्हाला खूप मजा येते आम्ही सगळे मित्र एकत्रित होऊन हे सगळं अनुभवायला खूप मजा येत असतात आमच्या इकडे आम्ही रोज सकाळी जंगलात जंगलाकडे रनिंगला जात असतो तिकडे ए सकाळी प्राण्यांची की आवाज पक्ष्यांचा किलबिलाट हे चिमण्यांची चिवचिवाट ऐकायला खूप मस्त वाटते ते आणि सकाळचे वातावरण पण खूप मस्त शांत असतात त्यामुळे मला तिकडे रनिंगला जायला खूप मजा येत असते